आम्ही शेता शेतामध्ये खूप वेळ घालवतो कारण कारण मला म्हणजे सहा वाजता पासून ते अकरा वाजेपर्यंत शेतामध्येच रहावं लागतं आणि दुपारी पण जातो तर निंदन फवारा म्हणजे शेतीची काम राहते तर ते सुद्धा होते आणि करमते पण आणि डा डबे पण नेत आस नेतो तर तिथे पण म्हणजे तिथंच जेवण वगैरे करतो मग तर तिथं पण करमते शेतीम शेतीमध्ये पण मग करमतेच आणि आणि म्हणजे आणि शेत शेतीमध्ये राहणं म्हणजे काम केले आणि कंबरेचा पण काही त्रास नाही होत तब्येत चांगली राहते आणि झोप लवकर लागते थकल्यामुळे झोप लवकर लागते म्हणून शेती शेतीमध्ये करमते आणि काम पण होते आणि काम पण होते आणि मग करमते पण आणि तब्येत पण चांगली राहते त्यामुळे शेतीमध्ये घालवते